मी मी सर्वात आधी अकरावीला मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अ आमच्या इथे सी एच एम कॉलेज आहे तिथे टायगर श्रॉफ आला होता आणि आता टायगर श्रॉफ आल्या आल्यामुळे तिथे त्याच्यासाठी मॅरेथॉनची स्पर्धा घेतली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये पूर्णच्या पूर्ण आमच्या आमच्या ईकडचं पूर्णच पूर्ण उल्हास नगरचे जेवढे पण विद्यार्थी होते किंवा जेवढे पण स्टू हे होते ते सगळे मुलं तिथं आले होते आणि सर्व त्या मॅरेथॉनमध्ये भाग घेत होते आणि त्या मॅरेथॉनमधी मजे असं नव्हतं की कोणाला काही भेटणार आहे तो एक विद्या तो एक तिथं अभिनेत्री आला होता त्याने ती मॅरेथॉनची मॅरेथॉनची स्पर्धा ही आयोजित केली होती आणि अ उल्हासनगर चे सगळं उल्हासनगर ते अंबरनाथ पर्यंत तिथून तिथपर्यंत मॅरॅथॉन होती म्हणजे उल्हासनगर पर्यंत जायचं वापस तिथून अंबरनाथपर्यंत यायचं अशी अशी असा आपल्याला पुरा राउंड मारायचा होता आणि खूप त्याच्यामध्ये मॅरेथॉनमध्ये खूप मुलं होती खूप मुलं होती एवढे की पुढ येवढे की जेवढे त्या अभिनेत्रीला अभिनेत्रीला अभिनेत्रीची हे असतील काय स समर्थक असतील किंवा त्याला आ आ त्याला ती आ आ त्याला त्याला त्यांना आवडत असेल तो त्याच्यासाठी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता आणि मी पण त्याचमुळे त्याच्यासाठीच त्या मॅरॅथॉनमध्ये भाग घेतला होता हाच माझा पहिला अनुभव होता त्याच्यामध्ये झालेला